हॅलो अगं समीक्षा हॅलो हां हां अगं माझ्याकडे ना चार पाहुणे येणार आहेत आज तर तुला मा त्यांना महाराष्ट्र पदा पदार्थ खायचे महाराष्ट्रीयन पदार्थ खायचे आहेत म्हणजे चव सुट हे सुटले तर तुला काय पदार्थ माहिती आहे का महाराष्ट्रीयन मला माहिती आहे पण इतकेही नाही माहिती तुला जरा रे मला रेसिपी वगैरे सांगू शकते का त्यातली म्हणजे लवकर बनेल असे हां हो हां त्यांना स्वीट आणि थोडंसं स्पायसी त्यांना म्हणजे चालेल कारण ते महाराष्ट्रीयन नाही आहेत ना म्हणून जास्तही तिखट नाही चालत हां मला मला मुळात एक वडापाव सुचलेला पण तो कसा मी बनवू शकते पण अळूवडी एक सुचली आहे ती तू मला सज् म्हणजे करू शकतेस का सांगू शकतेस का कसं बनवायचं

कापून हां कापून तळायचं हां हो चालेल चालेल आणि गोड गोड पदार्थामध्ये काय म्हणाली हां ते मी पुरणपोळी बनवते हां ते ते माहिती आहे हां ते थोडंफार माहिती आहे मला

हो हो हो हो ते माहिती आहे चालेल चालेल हां थॅंक्यू हां